आजकालची नवीन पिढी ही बागकामात खूप इंटरेस्ट घेत आहे कारण सर्वांना रसायन केमिकल मुक्त भाजीपाला फळे खायला आवडतात केमिकल टाकून उगवलेले भाजीपाला हे पोटामध्ये विषबाधा तयार करतो त्यामुळे लोकांना त्रास होतो त्यामुळे नव्यान नवीन पिढीला ते आवडत नाही नवीन पिढीला स्वतः झाडे लावून ती उगवून आलेली फळे भाजीपाला यांची कौतुक जास्त असते कारण ती त्यांनी स्वतः उगवलेली असते आणि ते ते खाण्यात एक वेगळीच मज्जा असते आणि त्याच्या चवळीस खूप वेगळी असते नवीन पिढी बाहेर खर्च करण्यापेक्षा स्वतः उगवण्यात जास्त रस घेते कारण घरात उगवलेली भाजी ही बाहेरच्या खर्च करून आणलेल्या भाजीपेक्षा खूप चांगली आणि सोयीस्कर असते आजकालच्या यूट्यूबवर बरेच चॅनल आहेत जे बागकाम संदर्भात माहिती देतात नवीन पिढी त्यातून शिकते बरेच चॅनलही आहेत ज्यावर परसबाग तयार कशी करावी त्यात काय काय वस्तू लागतात त्याच्यावर खत किती द्यायचं त्याची वाढ कशी करायची हे सांगितलं जातं त्यामुळे नवीन पिढीला त्यात खूप इंटरेस्ट आहे